हो का बरं ठीक आहे जाऊ न आपण चला न जाऊ न केव्हा जायचं आता मुलांना सुट्टी आहे हं हं हं ठीक आहे न जाऊ न आपण कोणकोण जायचं किती जण आहे ठीक आहे न घेऊन जाऊ हो हो हो बीच पण आहे तिथे हो बीच पण आहे हो नाही ट्रॅव्हल्सनी जाऊ न आपण ट्रेननी नाही जाऊ नही ट्रेन हं सीझन आहे म्हणून सिद्धिविनायक मंदिर आहे तिथे त्यांचं दर्शन घेऊन घेऊ दोन तीन बीच आहे हं तिथे पण जाऊ साडी वगैरे सा साड्यांचं छान हे आहे मुंबईला खूप छान साड्या मिळते ज्वेलरीपण हो हो हो जाऊ न तुझी फॅमिली माझी फॅमिली आणखी कोणी येत असेल तर बघू सांगितलं माझ्या मुलानी ठीक आहे न आता मुलांना पण सुट्या आहे जाऊन येऊ आपण जाऊ न ब बावीस तेवीस तारखेला ठीक आहे मी पण यांना विचारते मग चाललं जाऊ आपण तिथे बा सिद्धिविनायक मंदिर आहे ते लोणावळा बीच आहे हं आणखी आणखी हाव असे बरेच तिथे खूप सारं आहे फिरण्यासारखं जाऊ आपण हो मार्केट खूप छान आहे ज्वेलरी साडी हा खूप छान छान मिळते तिथे हा मुलांचे ड्रेस वगैरे हं जाऊ आपण हो हो काय ठीक आहे न जाऊ न आपण ठीक आहे न प्लॅनिंग करू हो जाऊ आपण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके